हॅलो हो मॅडम हो हो मला विचारायचं होतं मॅडम मला लोन घ्यायचं होतं तर मला ते विचारायचं होतं तुम्हाला मला बिजनेस लोन हवा होता मला महाराष्ट्राचं बिझनेस करायचे आहे तर मला त्याच्यासाठी लोन हवं होतं मॅडम तर मला त्याच्याविषयी विचारायचं होतं तुम्हाला मला कितीपर्यंत लोन म लोन मिळणार आणि त्या लोनची पोजिजर काय आहे हे सगळं मला तुमच्याकडून माहिती हवी होती हो का मला कपड्याची शोरूम घालायची होती हो मला दहा लाखापर्यंत लोन पाहिजे मी तेच तर तुम्हाला विचारत आहे की काय हवं काय लागते मला ते सांगा मी ते देऊ शकते तुम्हाला

हो ना मॅडम हो ना मॅडम मला सांगा मॅडम किती दिवसामध्ये तो मला लोन मिळणार आहे अच्छा पंधरा दिवसामध्ये लोन मिळेल मॅडम तर मला किती इमाय किती भराव किती वर्ष भराव लागतील असं काही माहिती आहे कधीपर्यंत भरावं लागेल

हो ना मॅडम माहिती आहे मला मी काय म्हणत आहे मॅडम मी माझ्या हाता माझ्या ह्या लोननं सक्सेस होणार आहे माझे डाकुमेंटस सगळे क्लीअर आहेतच मला का मला ह्याची लोनची गरज आहे ते पंधरा दिवसात खरंच मला ते पंधरा दिवसात मला लोन मिळणार का मॅडम ठीक आहे ना मॅडम माझ्याकडे डाकुमेंट्स सगळे रेडीच आहेत मॅडम आता मी माझ्या हजबंडला घेऊन ये येतेच बँकेमध्ये हो हो ठीक आहे थँक्यू मॅडम ठीक आहे